ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने खूप सारे प्रयत्न केलेले आहेत जसं की सातवीपर्यंत मोफत शिक्षण मोफत सक्तीचं शिक्षण तसेच मुलांना दुपारचे जेवण तसेच मुलांसाठी मोफत बुक्स केलेले आहेत ई शाळा केलेल्या आहेत मोफत कंपूटरस् देण्यात आलेले आहेत तसंच मुलींसाठीसुद्धा मोफत सायकल्स सायकल्स दिलेल्या आहेत त्यांना गणवेश दिलेला आहे अशा टाइपच्या खूप साऱ्या सुधारणा सरकारने ग्रामीण भागातील मुलांना के दिलेल्या आहेत तसेच ग्रामीण भागातील मुलांना शाळेत काही काही मुलांना शाळेत पाठवलं जात नाही कारण त्यांची घरची परिस्थिती ही चांगली नसते घरी मुलांना काम करावं लागतं कारण त्यांचे आई वडील असतात नसतात मोठ्या भावाची जिम्मा जिम्मेदारी म्हणून त्यांना लहान भावाला बघावं लागतं म्हणून ती मुलं काही शाळेत येऊ शकत नाहीत तसेच ग्रामीण भागात अशी मुलं असतात जी शेती करतात त्यांना शेतींना शेतीला प्राधान्य दिलेलं जातं तर असे खूप सारे रिझन आहेत की ग्रामीण भागातील मुले शाळेत येऊ शकत नाहीत